शालेय शिक्षण आत सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात हो ज्यांची परिस्थिती असेल ते उच्च शिक्षण घेतात ज्यांची परिस्थिती नसेल ते घरचाच एखादा व्यवसाय करतात किंवा किराणा दुकान लावतात किंवा कपड्यांचा बिजनेस किंवा काही प्रावेड क्षेत्रात नोकऱ्या करतात किंवा काही उच्च शिक्षणासाठी फॉरेनला जातात किंवा बॉम्बेला जातात कुठे ज्यांना व जशा परिस्थितीनुसार ते आपलं डेव्हलप करतात